पवनारमध्ये खूप सारे पर्यटन मन म्हणजे पर्यटन स् म्हणून असे भेट देतात लोक जातात फिरण्यासाठी सकाळी वॉकिंगसाठी जातात तिथे सकाळी पुन्हा तिथे चार किंवा पाच वाजता पुन्हा खूप सारे असे ठेले वगैरे लागतात खाण्याचे वगैरे जिथे आपण मक्का वगैरे ते रोस्ट करून देतात आपल्याला आणि नदीमुळे तिथे वातावरण वगैरे छान राहतं त्यामुळे पर्यटक तिथे जास्त येतात आणि तिथलं वातावरण पण छान आहे आणि तिथे पाण्यामध्ये मासोळ्या वगैरे फिश वगैरे पकडण्यासाठी लोक येतात पुन्हा आणि पोहण्यासाठी पण मुले जातात तिथे आणि तिथचं चिवडा वगैरे लोक आवडतात त्यांना तिथचं चिवडा वगैरे ते विकत घेऊन छान तिथे बसून पार्टी वगैरे करतात आणि त्यानंतर तिथे कोणी घरून वगैरे असं पिकनिकला जातात कोणी तिथे छान कॅम्पिंग वगैरे करतात फोटोग्रॉफीसाठी पण तिथे जातात सनसेट खूप छान आहे तिथचा आणि त्यानंतर लोक म्हणजे छान रम्य वातावरण आहे तिथे